म्हणजे त्याच्यात गरम पाण्यात हिंग जास्त टाकून पिणे व व्य व्यतिरिक्त लिंबू सरबत घरी करून पिणे अणि ग सकाळी सकाळी उठून एकदम असं गरम पाणी पिऊ पिणे न ब्रश करता व व लि लिंबू थोडंसं म्हणजे थोडंसं कच्चं खाणे अणि खूप खूप काय पर्याय आहेत पण मी हे चार पाचच पर्याय सांगतो आहे